हॅलो आपण विमा कंपनीचे प्रतिनिधी आहात का मी आपणाशीच बोलत आहे का महत्त्वाचे म्हणजे मला आपणाशी याबाबत चौकशी करायची आहे की माझे वजन जास्त असल्याने ते कमी करण्याच्या योजना कोणकोणत्या आहेत आणि त्याबाबत संरक्षण पर्यायाबाबत मला आपण जर माहिती दिली तर बरे होईल आपण निश्चितपणे याबाबत माहिती द्याल असे मला खात्री आहे तरी कृपया आपण कुठे आहात कुठे नेमका पत्ता कुठे आहे आपल्या कंपनीचा याबाबतचं संपर्क फोन आणि त्याचा ॲड्रेस ई मेल याबाबतची माहिती मिळावी धन्यवाद